हॅलो सुजाता ट्रॅव्हल्स एजन्सी मी आपल्याकडे एक कॅब बुक केलेली आहे मला आणि माझ्या कुटुंबाला चिखलदरा येथे पर्यटनस्थळी जायचे होते आम्हाला सकाळी निघायचे होते असे मी आपल्या ड्रायव्हरला सांगितले परंतु त्यांना आता फोन करतो आहे तर ते पोहोचलेले नाही किंवा ते माझा अजून फोन उचलत नाही काही वेळ झाला आहे त्यांना संपर्क होत नाही करीता आपण आपल्या ड्रायव्हरला संपर्क करावा आणि आम्हाला पर्यटनस्थळी जायचे आहे आम्ही त्यांचा इथे वेट करतो आहे असे त्यांना सांगा धन्यवाद